हॅलो मॅम हां मॅम मला एका खूप इम्पॉर्टंट गोष्टीसाठी तुम्हाला फोन केला मी ॲक्च्युली आपण डिस्कस करू शकतो हां ॲक्च्युली मॅम आपली अप्रेझलची तारीख जवळ येते सो म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही माझी इन्क्रीमेंट करावी लास्ट ईयर पण माझी इन्क्रीमेंट झाली नव्हती मॅम

मॅम ते क्लायंटनी लेट केलं ॲम सॉरी टू इंटरप्ट यू बट ते क्लायंटनी लेट केलं माझं काहीच दोष नाही आहे त्यात ओके ॲम ॲक्सेप्ट मॅम की इथे काही डिले झाला बट तुम्ही आत्ताचं काम नाही बघू शकत ना फक्त बट मॅम बट मॅम त्यांनी मला स्वतः फोन करून जे सांगितलं तेच मी त्या डिझाईनमध्ये केलं ॲक्च्युली मी स्वतःचं डोकं वापरून केलं पण होतं स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून केली होती बट त्यांना ते नाही आवडलं आणि त्यांनी मला चेंजेस करायला लावले आणि मी पूर्ण त्यांच्या थ्रू गेले की त्यांना काय हवं आहे मग ते जसं झालं त्यांना ॲक्सेप्ट करायला पाहिजे मॅम

आय ट्राईड माय बेस्ट मॅम बट खरंच म्हणजे मी खूप प्रयत्न केला आणि मागचे दोन तीन डिझाईन तुम्ही बघा ना की त्यांनी फीडबॅक पण खूप चांगला दिलेला

उद्या उद्यापर्यंत येस मॅम माझं ऑलमोस्ट कंप्लीट आहे फक्त एक दिवस द्या मला प्लीज उद्या आठ मॅम प्लीज आठपर्यंत ॲक्च्युली एक फंक्शन आहे घरात त्यामुळे ओके मॅम ॲक्च्युली माझा पाय बेंड झाला आहे सो मी त्याची नोटीस देणारच आहे तुम्हाला की आणि येस येस मॅम ॲपसल्यूटली नक्की मी चांगलं काम करेन यस मॅम बट ॲज कम्पेर टू मी जो आपल्या ऑफिसमध्ये असं बोलायला नको पण जो सुधीर आहे त्याचे डिझाईन माझ्यापेक्षा एकदम म्हणजे न आवडणारे क्लायंट्सला बट तो माझ्यापेक्षा वरच्या पोस्टला आहे हे किती फेअर आहे मॅम ओके मॅम ओके मॅम नक्की प्लीज थँक्यू बाय